तसे तर माझ्या भागामध्ये असे कितीकच चित्रपटगृह आहेत प्रसिद्ध त्यामध्ये कमाल टॉकीज आयनॉक्स जसवंत तुली आणखी पंचशील टॉकीज ही खूप जास्त प्रसिद्ध आहे आणखी त्यामध्ये असे काही नवीन नवीन जे चित्रपट असतात ते मी खूप जास्त बघायला जाते आणखी मी किती खूपदा चित्रपट बघायला गेले आहे आणखी ते माझ्या फ्रेंडस आणखी फॅमिलीसोबत मला जायला खूप आवडते त्याच्यामुळे त्यांच्यासोबत एं एन्जॉयमेंट होते आणखी तिथले जो ॲटमॉस्फिअर असते त्या थेटरमधले ते मला खूप जास्त आवडते आणखी मला माझ्या फ्रेंडस फॅमिलीसोबत जायला खूप आवडते आणखी नवीन नवीन चित्रपट हे बघायला तर खूप जास्त आवडते आमच्या भागातील सर्वात जास्त जो प्रसिद्ध आहे तो कमाल टॉकीज आहे तर आम्ही त्या कमाल टॉकीजमध्ये खूप जास्त जाते आणखी ते टॉकीज मला खूप जास्त जवळही पडते आणखी तिथे नवीन नवीन चित्रपटही लागले राहतात म्हणून तिथे मी सर्वात जास्त जाते आणखी सर्वात जास्त मी माझ्या फ्रेंडस आणखी फॅमिलीसोबतच जायला आवडते मला